आमच्या भागात धार्मिक प्रशांती निगडीत असणारे इतर छोटे छोटे व्यवसाय भरपूर आहेत निष्ठा इमानदारी पाळून आम्ही छोटंछोटे व्यवसाय

धार्मिक स्थळी पण आम्ही छोटेछोटे व्यवहार करतो पण इमानदारीच्या रस्त्याने आम्ही सामाजिक कार्यामध्ये पण छोटे छोटे व्यवहार करतो धार्मिक प्रशांती निगडीत असणारे अशे छोटे छोटे व्यवहार आम्ही सतत करत असतो धर्मासाठी आम्ही काही पण इमानदारीच्या रस्त्याने काम करू शकतो नेहमीच कामामध्ये याचा उपयोग होतो आमच्या भागात दर महिन्याला धार्मिक प्रोग्राम कोणता ना कोणता होत असतो त्यामुळे आम्ही छोटे छोटे व्यवसाय करू शकतो